हाय फ्रेंड्स मी नटराज पेन ऑर्डर केले होते चार पेनचं पाऊच होतं ते हां पाऊचमध्येच मला ते चार पेन आले होते लेबलसहित चार पेन मला तीस रुपयाला मिळाले म्हणून मी ऑर्डर केले ते ट्राय करण्यासाठी पण फर्स्ट टाईम ऑर्डर करूनसुद्धा मला खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे त्याचा खूप छान आहेत पेन पेनमध्ये एकदम ॲडव्हान्स रायटिंग सिस्टम आहे एकदम सॉफ्टली लिहितात डार्क कलर नाही आहे एकदम लाईट एकदम लाईट पण नाही आहे नॉर्मल आहे लिहायला एकदम सुबक आहे पकडायलासुद्धा असं प्रेशर देऊन दाब लागत नाही त्याच्यासाठी अजिबात हा पेनचं टोपणसुद्धा म्हणजे त्याचा जो कलर आहे पेनचा मला चार पेन मिळाले होते एक लाल कलरचा होता निळा हिरवा आणि काळा चार पेनचं पॅकेट होतं निळा पेनमध्ये त्यांनी खूप छान रिफिलचा पण रिफील चेंज करण्यासाठीसुद्धा खूप चांगलं हे आहे मागून पुढून दोन्हीकडून ओपन करता येतो पेन त्याची निपलला वरती काय होतं आहे हा निप्पल एकदम निब बारीक निब आहे त्याची जी आपण व्यवस्थित लिहिता येते आपल्याला आणि त्याच्यातून असे ड्रॉप्स स्पॉटिंग वगैरे होत नाही एकदम जास्त शाई पडते आहे किंवा कमी शाई एकदम व्यवस्थित शाई पडते आहे ब्लॅक कलरचा पेनसुद्धा खूप छान आहे त्यांचं जे पॅकिंग होतं तेच मला खूप आधी आवडलं ते छान एका पाऊचमध्ये त्यांनी मस्त पॅक करून दिलं होतं ओपन केल्यानंतरसुद्धा मी पेन बघितले पेनसुद्धा छान आहेत चारीच्या चारी पेन छान आहेत जे नेक्स्ट टाईम जर ऑर्डर करायची असेल तर मी नक्की नटराजचे हे चार पेन ऑर्डर करेन त्याचबरोबर आपल्या मला त्यांनी एक गिफ्टसुद्धा दिलं होतं जे रिफील येतात त्या मला पाच रिफील भेटल्या होत्या त्याच्यामध्ये छान हा आणि ऑफरमध्ये मला चांगलं भेटलं आणि त्याचा रिव्ह्यू पण मला खूप आवडला होता म्हटलं एकदा ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून मी ऑर्डर केलं पण मला स्वतःला खूप आवडलं माझ्या मुलांनासुद्धा रायटिंग करताना म्हणजे लिहिताना काही त्रास होत नाही माझी मुलंसुद्धा खूप छान पेन यूज करू शकतात ते लहान मुलांच्या पण हातामध्ये व्यवस्थित ते निब जी आहे पकडण्यासाटी तिथे त्यांनी जे सॉफ्ट रबर लावलं आहे ते पण खूप छान आहे म्हणजे मुलं मुलांना दाबून लिहायची सवय असते तर त्यांच्या बोटांना ते प्रेशर नाही पडत मला खूप आवडलं तुम्ही पण यूज करा तुम्ही पण ऑफर क घ्या करा ऑर्डर करा सॉरी ओके थँक यू